सॅमसंग मोबाईलचे जे प्रोडक्ट आहे किंवा मोबाईल्स आहेत सॅमसंग कंपनीचा हा खूप जास्त हँग मारतो तसेच त्याचा बॅटरी बॅकअप चांगला नाही तसेच त्याचे फीचर चांगले नाही आहेत तसेच त्याचे सॅमसंग मोबाईलचे जे ॲप्स आहे ते हाताळायला फार कठीण वाटतात तसेच त्याचे जे जो स्टोअरेज डेटा आहे तो जास्त ठेऊ शकत नाही कारण की तो जर ठेवला की खूप जास्त खूप जास्त प्रमाणात हँग होतो स्विच ऑप पडतो मधेच मोबाईल तसंच बॅटरी बॅकअप आहे ते सॅमसंग कंपनीचं ते चांगलं नाही आहे तसेच चार्जिंग पण इव्हन आपण आज केली सपोझ तो लगेच एक पा दोन ता दोन तीन तासानी लगेच उतरते किंवा स्विच ऑपच होऊन जाते आणि स जो स स्क्रीन रोल आहे जो टच स्क्रीन आहे ते पण सुद्धा स्मूथली नाही आहे खूप जास्त हार्ड आहे खूप जास्त टिक करत राहावं लागतं डेन टसंच सॅमसंग कंपनीची जी सेटिंग आहे ती फार कठीण आहे सेट करायला तसेच कॅमेरा जो आहे फ्रन्ट किंवा बॅक कॅमेरा त्याची ग्लियारीटी क्लीयर नाही आहे असे बरेच काही नि मला वाटतं निगेटिव निगेटिव पॉईंट्स आहे जे मी सॅमसंग कंप सॅमसंग मोबाईलमध्ये मी ते बघितलेले आहे